माझ्या कुटुंबात मी माझी आई माझी बहीण माझे बाबा आणखी माझा छोटा भाऊ आम्ही हे पाच जण रहात असतो माझे बाबा शेतकरी माझी आई घरकाम करतेच आणखी माझी बहीण आत्ता दहावी झाली माझे भाऊ आठवीत आहे आणखी मी बी कॉम सेकंड ईयरला आहे माझ्या घरात आम्ही इतके पाच जण खूप आनंदी आहोत बाबा बाबांच्या कामात असतात पण संध्याकाळ झाली तर आम्ही एकत्र छान गप्पागोष्टी करतात आईपण दिवसभर तिच्याच घरकामात असते बहीण बहिणीच्या अभ्यासात असते तर भाऊ भाऊच्या अभ्यासात असते त्यांनी त्यांचे अभ्यासात मन रमावं म्हणून खूप जास्त प्रमाणात अभ्यास करते खेळ पण तितक्याच प्रमाणात खेळतात कारण की खेळ पण आरोग्यासाठी खूप चांगले आहे त्यानंतर माझ्या कॉलनीत माझे मित्रमंडळ त्यांनी पण सकाळी छान ट्यूशन कॉलेज शाळा करतात पण सकाळी संध्याकाळी आम्ही एकत्र भेटून छान गप्पागोष्टी चोरचिठ्ठ्या खेळणे धावणे शिपटणी कबड्डी खोखो हे सगळे खेळ खेळत असतो हे सगळे खेळ खेळल्यानंतर आम्ही आमच्या घरी जातो तोपर्यंत आमचे बाबा घरी येतात आईचं पण जेवण बनवून झालेलं असतं तर आम्ही एकत्र छान बसून छान गप्पागोष्टी करत जेवण करत असतो जेवण झाल्यानंतर आम्ही छान आरामात निवांत लेटतो मग काही इकडल्या तिकडल्या गोष्टी करतो व झोपून जातो माझ्या कुटुंबात हे पाच जण आहे जसं की आम्ही पाच हाताच्या पाच हे जसं की एक पाच बोटं एकत्र होऊन जशी मुठ्ठी बनते तसं आमचं कुटुंब आहे कधी कोणाला काही झालं तर खूप जास्त मान दुखते कुणाला छोटं जरी लागलं तर सगळे धावून येते तसेच माझे मित्र पण एका मित्राला जरी लागले तर दहा मित्र धावून येते खूप मदत करतात एकमेकांना अभ्यासात कधी त्रास झाला तर अभ्यासात पण आम्ही एकमेकांना मदत करतो खेळण्याबरोबरच आम्ही हुशार पण तितकेच आहे आम्ही अभ्यास पण तितकंच करतो व खेळत पण तितकेच आहोत काही आता जॉबसाठी प्रिपरेशन करत आहे तर काही खाजगी नोकऱ्यांसाठी प्रिपरेशन करत आहे सगळे सगळ्यांच्या कामात खूप छान आहे पण संध्याकाळी आम्ही एकत्र भेटल्याशिवाय घरी जात नाही सगळे सगळेच कॉलेज स्कूल ट्यूशन झाल्यानंतर संध्याकाळी आमचा सहाचा टाईम असतो सहा वाजता आम्ही खूप छान एकत्र येतो गप्पागोष्टी मारतो त्यानंतर आम्ही घरी जातो घरी गेल्यानंतर आणखी पर अभ्यास करतो जे सकाळपासून संध्याकाळ काय